हॅलो हां फस्किट सुपरमार्केट मॉलमधून बोलता का हा मॅम करडईच्या तेलाचे काय भाव चालू आहे सध्या हां का आणि साखरेचे हो का हो अन् ते मेकअप किट वगैरे त्यांचं कसं आहे रे रेट आहे मॅम तुमच्या इकडे हो का ब्रँडेटचे काय भाव आहेत मग हो का अन् त्याच्याहून कमी कमीमध्ये हो का हां ओके अन् सॉयबीनचे तेलाचे शेंगदाण्याच्या तेलाचे कसे भाव आहेत मग हां का अच्छा ठीक आहे चालत आहे मग काही डिस्काऊंट वगैरे नाहीत का त्यावरती हां हां हो घ्यायचं आहे ना बरं ठीक आहे चालतं आहे मॅम मी लिस्ट करेन हो कॅट डिलिवरी आहे ना हं फ्री ऑपरमध्ये हां हां ठीक आहे चालतं आहे मी लिस्ट करते तुम्हाला पाठवून देईन

नोके